भारतीय महिलांना आजच्या काळामध्ये भरपूर गोष्टी अशा आहेत ज्यांना फेस करावं लागतं म्हणजे की जसं आता महिलांना घरच्या कामाना जास्त फेस करावं लागतं त्याच्यानंतर त्यांना त्यांना त्यांच्या जॉबवर जावं लागते जॉबवर जाण्यासाठी कष्ट करावं लागते घरचं काम करायचं आहे बाहेरचं काम करायचं आहे त्यामुळे महिलांवरती थोडं तणाव झालेला आहे डोक्यावरती त्यास त्याच्यासोबत सोबत महिलांची जी राहणीमान आहे त्याच्या आजच्या कंडिशनमध्ये ती चेंज झालेली आहे म्हणजे अगोदरच्या ज्या स्त्रिया होत्या त्या डोक्यावरती पदर घेऊन रहायच्या आणि आता जे जे लग्न झालेले मुली मुलं मुली आहेत ते त्यांनी जे सं त्यांचे जे संस्कार आहेत ते आता वेळेनुसार बदलत चाललेले आहेत ब तसेच त्यांची राहण्याची जी राहण्याची जी गुण आहेत ते पण राहण्याची जी परिस्थिती आहे ती पण चेंज होत जात चाललेली आहे म्हणजे वेळेनुसार स्त्रियांमधले बदलाव जे आहेत ते घडत आहेत भारतामध्ये फिमेल मु महिला ज्या आहेत ते सुरक्षित तर आहेत पण हंड्रेड पर्सेंट नाही आहेत कोणत्या कोणत्या शहरांमध्ये जसं की दिल्ली पकडून चला दिल्लीमध्ये महिला सुरक्षित नाही आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये आपलं नागपूर जे आहे नागपूर महिलांसाठी सेफ आहे इथे महिला सुरक्षित राहू शकतात